आपल्या भारतामध्ये समाजाला धर्माला अधिक महत्त्व आहे आम्ही हिंदू आहोत पण मी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी माझ्या मैत्रिणी पण खूप वेगवेगळ्या धर्म धर्मातल्या आहेत मग तसं उदाहरण पाहता येईल तर जैनधर्म बौद्धधर्म त्यांच्याकडूनही आपल्याला काहीतरी खूप काही शिकण्यासारखं आहे की जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो प्रत्येक धर्म आपल्याला काही ना काही शिकवून जातो तर अशा पद्धतीने भारतात धर्म धर्माचे खूप महत्त्वाचे स्थान आहे आता आम्ही हिंदू हिंदू आहोत पण आम्हाला असं वाटतं की मला प्रत्येक धर्माबद्दल मला आदर आ आहे आणि प्रत्येकानी सर्व धर्म समभाव ही भावना मनात ठेवूनच इतरांशी आपण वागलं पाहिजे हा प्रत्येक धर्माचा प्रत्येकानी आदर केला पाहिजे जितका आपला धर्म श्रेष्ठ असतो तसं दुसराही धर्म हा धर्म श्रेष्ठ आहे हा धर्म असं आहे ह्याबद्दल बोलणे गरजेचेच नाही कारण प्रत्येक धर्म हा स समान असतो